मला जुनी गाणी म्हणजेच नाइंटीजची गाणी गायला फार आवडतं कारण त्यांच्यामध्ये अर्थ होता सूर होते ताल होते जुनी गाणी चांगली आहेत आणि समजायलाही मनाला खूप छान वाटतात ऐकायची ऐकायलासुद्धा खूप छान वाटतं